हॅलो सोनू आगं कुठे आहेस तू घरीच आहेस ना हां फ्री आहेस का आता हो आगं ते मला जरा क एक काम होतं मी ना माझा मोबाईल घरीच विसरून आले आणि आता मी जरा बाहेर आली तर नेट कॅफेत आहे मला ते विम्याचा फॉम भरायचा होता ना म्हणून मी नेट कॅफेत आले आणि नेट कॅफेत आल्यावर असं कळलं म्हणजे असं झालं की माझा मोबायल घरी राहिला आहे विम्यासाठी जो फॉम लागतो आहे तो पण घरीच राहिला आहे मग आता तो मला पाहिजे मग तू एक काम कर तू आता आमच्या घरी जा घरी आई आहे आई तुला आणि आमच्या घरात बाहेर जो टेबल आहे ना हॉलमध्ये त्या टेबलवर माझा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये डिजिलॉकरमध्ये माझी कागदपत्रं आहे ती तू मला पाठव आणि तू लवकर अ घरी जा मी इथं नेट कॅफेत थांबली आहे म्हणजे खूप नंबर आहेत अ माझ्या पुढे पण आत्ता माझा नंबर कधी पण येऊ शकतो मग ती कागदपत्रं माझ्या हातात असणं ग खूप गरजेचं आहे मग तू असं कर आमच्या घरी जा आणि तिथून फोन कर नाही फोन नको करूस मी सांगते आत्ता तुला तू लिहून घे हां माझा मोबाईलचा पासवड आहे टू हां माझ्या मोबाईलचा पासवड तू लिहून घे दोन शून्य शून्य तीन आणि पा डिजिलॉकरचा पासवड आहे सात आठ चार सात सहा हां आणि ह्याच्यावरून तू मला माझी कागदपत्रं तू मी एक तुला नंबर सांगते फोन नंबर त्याच्यावर तू पाठवशील हां फोन नंबर लिहून घे सात नऊ सात नऊ पाच सात सहा सात चार सात तीन सात हां या नंबरवर तू मला ते सगळे डॉक्युमेंट्स व पाठवशील हां आणि लवकर घरी जा मी इथे थांबले आहे हां थँक्यू